हिंदू धर्माशिवाय मला बौद्ध धर्माबद्दल सर्वात जास्त आकर्षण वाटतं कारण हा धर्म शांततेचा संदेश देनारा असा हा धर्म आहे शांततेसाठी जगणारा असा हा धर्म अत दीपो भव तुम्हीच तुमचे जीवनाचे शिल्पकार आहात किंवा तुम्ही तुमच्याच हातामध्ये दीप घेऊन तुमचं जीवन तुम्हाला पुढे साकारायचं आहे असा हा छान धर्माचा संदेश देणारा असा हा बौद्ध धर्म आहे आणि तो संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे आणि तो गौतम बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थांनी मांडलेला आहे आणि ते अस्सल भारतीय होते याचा मला अभिमान आहे दुसरा धर्म म्हणजे इस्लाम धर्म आहे ज्यामध्ये माझे अनेक मित्र हे आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर ईद असताना आम्ही त्यांच्याकडे जात असतो त्यानंतर तिसरा जो धर्म आपल्या ह्याच्यामध्ये आहे तो म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे आणि ख्रिश्चनाचा धर्मसुद्धा सहनशीलता शिकवण्यासाठी महत्त्वाचा आहे अनेक धर्मामध्ये खूप चांगली तत्त्व आहेत त्या सर्वच चांगल्या तत्त्वांचा आपण वापर केला पाहिजे कुठल्याही धर्माबद्दल आपण प्रदूषित किंवा पूर्वग्रहदूषित असता कामा नये